नमस्कार सर हरिदेव होटल मी सुहास निकाळजे बोलतो सर आता सध्या पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे आणि विजा पडत आहे पाऊस सुरू आहे तर तुमच्या रेस्टॉं तर्फे घरी ऑनलाईन घरी डब्बे पुरवण्याची व्यवस्था होईल का आणि सर माझे मित्र आणि मी जवळपास मला पंधरा जणांना डब्याची गरज आहे आणि काही आम्ही सर्वजण ह्या कंडीशनमध्ये तुमच्या हॉटेलपर्यंत पोचू शकत नाही पण सर तुमच्याकडे ऑनलाईन ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था आहे का असेल तर आम्हाला तसे कळवा किंवा आम्हाला सांगा सर ह्यावेळी कंडीशन अशी असल्यामुळे आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही पण तुम्ही तुमच्याकडून जर ऑनलाईन व्यवस्था होत असेल तर आम्हाला तसे सांगा